हो परिणाम तर झालेलाच आहे कारण अगोदर ग्रामीण भागामध्ये जे नृत्य होते ते त्यांच्या पारंपरिक दागिने घालून त्यांची वेशभूषा घालून आणि त्यामध्ये असं काही राहात नव्हतं की स्टेप अशा करायच्या की अस् अस् स्टेप चुकायला नको आपला म्हणजे त्यावेळेस कसं नाचायचं ते असं चालू असायचं त्यांच्यासनुसार चालू असायचं त्यावेळेस वाद्य पण वेगळे होते आणि आत्ता काय झालेलं आता नवीन नवीन डान्स आलेला आहे बेली डान्स आला परत वेगवेगळ्या नवीन नवीन प्रकारामध्ये लावणीसुद्धा नवीन लावणी तर ही जुनीच आहे परं पिढ्यानपिढ्या आलेलीच चालू आहे पण आताच्या नवीन याच्यामध्ये लावणी आहे ना ती त्याच्यामध्येसुध्दा बदल झालेला आहे त्याच पद्धतीनं आज फोक डान्स आलेला आहे पो ढान्सचे पण असे भरपूर प्रकार आलेले आहेत की जेणेकरून जे अगोदरचे नृत्य होते त्याच्यावर परिणाम म्हणजे झाले त्याला आता सहसा कोणी अशी ही देत मा देत नाही किंवा आता हा डान्स बगला आता फक्त नवीन डान्सकडे जास्तीत जास्त लक्ष देतात नवीन डान्स करायला बघतात सगळेसणं आणि यामुळे काय झालं जे जुने पारंपरिक नृत्य आहे त्याची जी किंमत आहे ती कमी झालेली आहे पण कुठल्या कुठल्या जर त्या त्या समाजाचं जर कुठला तेव्हार असेल कुठला उत्सव असेल तर ते मग आपलं पारंपरिक नृत्य करतात पण जर दैनंदिन जीवनात बघितलं की दैनंदिन कुठल्या प्रोग्राम कुठली यात्रा वगैरे करायची असली तर त्यामध्ये जे आता नवीन जे डान्स निघालेले आहे नवीन जे म डान्सचे प्रकार आहेत त्यामध्ये डान्स केले जातात